प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा योग्य वापर करणे हे केवळ अधिकार नसून कर्तव्यदेखील आहे मात्र अनेकदा नागरिकामध्ये मतदानाबद्दल जागृती कमी असते विशेषतः तरुण वर्ग शहरी भागातील लोक आणि ग्रामीण समुदाय यामध्ये मतदानाची उदासीनता असते अशावेळी जनजागृतीसाठी माध्यमांची आवश्यकता असते त्यामध्ये पेंटिंग म्हणा चित्रकलामध्ये तर यामध्ये पेंटिंग्स हे माध्यम असल्यामुळे ते थेट मनावर प्रभाव करतात रस्त्यावरील भिंती शाळा बस स्थानक रेल्वे स्टेशन सरकारी कार्यालय यामध्ये आकर्षक चित्रांद्वारे संदेश दिल्यास ते लवकर लक्षात येतात माझ्या मते भविष्यात वोट म्हणजे जबाबदारी मत हक्क वापरा असे संदेश चित्ररूपाने सादर केल्यास त्यांचा परिणाम हा खोलवर होतो पेंटिंग्समधून मतदारांशी भावनिक भावनिक संबंध निर्माण करता येतात उदाहरणार्थ एक वृद्ध आजीबाई मतदान करताना दाखवणारे चित्रे